भांडी घासण्यासाठी माझ्याकडे कामाला बाई आहे तसेच भांडी घासण्यासाठी एक भांडी घासण्याचे मशीनदेखील माझ्याकडे आहे या मशीनमध्ये तेलकट भांडी अगदी स्वच्छ धुतली जातात